हॅलो हां बोला हो म्हणजे चांगल्या प्रतीचा पाहिजे आहे का कसा म्हणजे विकायला पाहिजे चांगल्या प्रतीचा पाहिजे की मीडियम पाहिजे मीडियम पाहिजे तर आत्ता तुम्हाला ते मीडियम साईज पाहिजे असेल तर तीन तीनशे पन्नास रूपये पेटी मिळेल एका पेटीत शंभर येतात आणि तुम्ही ते पाचशेपर्यंत विकू शकता आणि दुसरी क्वालिटी आहे त्याच्यावे वरची वेराइटी आहे ते चारशे ऐंशी रुपयाची आहे आणि छान माल माल चांगला आहे या हा मीडियम साईजचा आहे थोडसा आणि तो हा चांगला आहे चांगला म्हणजे मोठा संत्रा आहे त्याच्या साईजमध्ये डि डिफ्रण्ट आहे क्वालिटीमध्ये डिफ्रण्ट आहे हा संत्रा जो उच्च क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे याची किंमत चारशे ऐंशी रुपये पेटी आहे

जास्तीत जास्त तीस रुपये बसवू शकते मी डिस्काउंट ह्याच्यावर नाही मग हो हो नाही हां तरी पण मला तसाच आहे आमचा आणण्याचा भाव ख खरेदीचा भाव तसाच आहे ना आमची क्वालिटीच अशी आहे की तुम्ही बाहेर साताठशेच्या खाली नाही मिळणार येयेत चारशे जास्तीत जास्त चारच्या चारशे पन्नासपर्यंत होईल सर त्याच्याखाली नाही हां आणि मीडियम पाहिजे तर तुम्हाला ते साडेतीनशेपर्यंत मीडियमवाला मिळू मिळू शकते त्याच्यापुढे ते चांगले मिळू शकते ते प्रिंट आहे पण तो एक नंबरचा माल आहे घ्यायला यावं लागेल नाही किती पेटी माल पाहिजे तुम्हाला माल किती पेटी पाहिजे त्याचे चार्जेस नाही मिळू शकणार माझ्याकडून अजून मला त्यात भाव पड पडला आहे नाही नाहीतर बाहेर तुम्हाला भरावं लागंल हो हो हो हो कळवा